पंचवीस हजार

पंचवीस नाही तुम्ही हा करू ना पंचवीस नाही तुम्ही वीस देऊन देजा हा तीन हो ना मग तीन दिवस रहावं लागते त्यामुळेच म्हणून राहिली वीस देऊन देजा नाही नाही वीस देजा तीन दिवस रहावं लागते तीन रात खडा लागते तुमचं विडो विडो कॅसेट तयार करावं लागते फोटो काढावं लागते प्रोजेक्ट खूप आहेत ना रील ते पूर्ण करावं लागते व्यवस्थित भेटून जातील झालं मग